माझ्या गावातले ड्रेनेस व्यवस्था तलं तर क तशी साधारण चांगली आहे पण काही लोकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे ती सुधारण्यासाठी आपल्याला काहीतरी नियोजन करावं लागंल कारण प्रत्येक व्यक्ती हा ड्रेनेज व्यवस्था चांगली ठेवत नाही तसं ग्रामपंचायतच्या हिशोबानं ते आपापलं कार्य करतात पण स गावातील जे लोक आहेत त्यांच्या न चुकीच्या वापरामुळे आणि नियोजन नसल्यामुळे ते गटार लाईन वगैरे जाम होणे कुठलाही कचरा कुठे टाकल्यामुळे प्लास्टिकच्या पन्न्या पॉलिथिनचा वापर व्यवस्थित न केल्यामुळे त्याचे विल्हेवाट न लावता ते कुठेही टाकून दिल्यामुळे ड्रेनेजची व्यवस्था विस्कळीत चालली आहे त्यासाठी खूप चांगलं का असं काही वेगळं नियोजन करावं लागंल आणि ते लोकांपर्यंत पोचवावं लागंल तेव्हाच कुठं आपल्या गावातील ड्रेनेज व्यवस्था चांगली राहील तशी माझ्या गावातली ड्रेनेज व्यवस्था चांगली आहे